डान्स तर हा माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे खूपच आवडता विषय या आ मही प्रत्येक साँग्सची निवड करते मराठी झालं इंग्लिश झालं हिंदी झालं गुजराती झालं सगळ्याच भाषेचे गाणे मी यूज करते किंवा वापरते त्यामध्ये मराठीमध्ये उत्कृष्ट अशा लावण्या आहेत अभंग आहेत भरपूर से सारे असे गाणे आहेत लावण्यांमध्ये मी एक वेळा डान्स केला होता कॉलेजमध्ये ढोलकीच्या तालावर व आणि शुक्राची चांदणी या दोन गाण्यांवर मी डान्स केला होता त्यात माझा प्रथम क्रमांक पण आला होता उत्कृष्ट अशी लावणी सिलेक् डान्स केला होता त्याबद्दल मला पारितोषिकही भेटलं होतं आणि एकवेळ अकोल्याला पण तसंच मी लावणी केली होती कोंबडी पळाली हे गाणं मी सिलेक्ट केलं होतं तिथे पण माझा नंबर आला होता मला पाचशे रुपये पारितोषिक आणि ट्रॉफी मिळाली होती तिथे मी खूप एन्जॉय केलं एक ग्रुप डान्स पण केला होता ते पण कॉमेडी डान्स हो ता ड्रामा डान्स होता ते पण मी एन्जॉय केलं ड्रामा डान्समध्ये पण इमोशन्स ॲक्ट प्लस साँग ते पण मी ॲड केलं होतं आणि मध्येच मी कथ्थकचा क्लास पण लावला होता तिथे मी भरतनाट्य आणि कथ्थक शिकले डान्स कशा पद्धतीने केला जातो त्यासाठी कशी बॉडी लँग्वेज लागते ते पण मी तिथे शिकले माझे गुरुजी होते त्यांनी पण मला छान शिकवलं सचिन त्यांचं नाव होतं त्यांनी क्लासिकल मला ऑल स्टेप शिकवल्या होत्या काही हिपॉपच्या पण स्टेप शिकवल्या होत्या त्यांच्या सान्निध्यातून पण मी काही ठिकाणी डान्स करायला गेले होते ग्रुप डान्स तिथे पण आम्ही गाजवलं आणि बरेचसे असे एन्जॉय केले मी ग्रुप डान्स पण केला त्यामध्ये पण एन्जॉय केलं